पेंटिंगचं औपचारिक शिक्षण हो मी घेतलेलं आहे आणि ऑफकोर्स प्रशिक्षण आवश्यक असतं ज्यांना त्यातली आवड आहे ज्यांना त्यात त्या क्षेत्रात पुढे काही करावसं वाटतो त्यांना लहानपणापासून जर का व्यवस्थित शिक्षण दिलं गेलं छान गायडन्स मिळाला तर त्यांचा हात खरंच खूप छान वळतो खूप खूप गोष्टी लवकर कळतात म्हणजे डायरेक्ट कोणीतरी आर्टिस्ट म्हणूनच बॉन झाला असं असतं नसतं असं नाही पण तरीसुद्धा त्यामागे मेहनत आणि शिक्षणसुद्धा लागतंच त्या रिलेटेड तुम्हाला गोष्टी वाचल्या किंवा अनेक एक्झिबिशन्स बघितली तर तुमच्या ज्ञानात भर पडतेच पडते म्हणून ते प्रशिक्षण वगैरे आवश्यक असतं चांगला गुरू मिळणं हे नक्कीच महत्त्वाचं असतं आणि मी लहानपणापासून चित्रकलेची क्राफ्टची म्हणजे हस्तकलेची वगैरे आवड असल्यामुळे क्लासला तर जातच होते आणि तिथून चांगला गायडन्स मिळाल्यामुळे मी त्याच क्षेत्रात पुढे करियर निवडलं त्याच कॉलेजमध्ये पण प्रशिक्षण घेतलं त्याच्यामुळे ही सगळी जी जर्नी आहे ती मला आत्ता जे काही मी करू शकते पेंटिंग्स किंवा जे काही एक्झिबिशनमध्ये मी सहभाग घेतला होता ते या सगळ्या प्रशिक्षणानंतरच मला मिळालं किंवा जर का खूप चांगलं काम असेल तरी प्रशिक्षण अर्धवट असेल तर अर्धवट शिक्षणाचा तुम फायदा तुम्हाला खूप पुढे नेत नाही खूप पुढ्यापर्यंत पोचवू शकत नाही त्याच्यामुळे ऑफकोर्स मार्गदर्शन हे हवंच आणि आता हे सगळं यूट्यूब आणि गूगल ह्या सगळ्या माध्यमांमुळे खूप सोप्पं पण झालेलं आहे त्याच्यामुळे हे तिकडनं सगळं जितकं नॉलेज मिळवता येईल ते खरंच मिळवावं आणि हे सगळं आवश्यक आहेचे असं मला वाटतं